हॅलो कोण बोलत आहे मी परीक्षेला बसलेली आणि इथलची माझी मी ज्या कोथरूडमध्ये एकलव्य कॉलेजपाशी राहते सारखे लाईट जातात मला अभ्यास करायला येत नाही याच्याबद्दल मी कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकते अच्छा विजय बरं त्या विजय अहो विजय मी तुम्हाला तक्रार अशी करते की मी कोथरूडमध्ये एकलव्य कॉलेजमध्ये राहते माझी आत्ता यू पी एस सीची परीक्षा आहे आणि सारखे सकाळी जर लावले तरी लाईट जातात संध्याकाळी लावले तरी लाईट जातात दुपारी लाईट लावले तरी जातात काय लाईटचा प्रॉब्लेम आमचे कित्येक मोठाले उपकरणं खराब होत आहेत सगळं माझा एकदा टी व्ही जळाला एकदा माझं मायक्रो जळाला हे असं किती दिवस चालणार आहे तुम्ही काय नीट लक्ष देत नाही का त्याच्याकडे प्लीज काही तरी बघत जा ना हो किती सारखं कुठल्यातरी वायर तरी तुटलेली असते कुठला तरी खांब पडलेला असतो कुठे तरी शॉर्ट शर्कीट झालेलं असतं कुठेतरी वीज खंडित झालेली असते असं किती दिवस चालणार आहे आम्ही किती सहन करायचे तुमचे तुम्ही का लक्ष देत नाही तुमच्या ऑफिसरचं नाव सांगा मी त्याच्याकडे तक्रार करते नाही तर मला आता काय करू याच्यावर ते तुम्ही सांगा कारण मी नाही हे करू शकत मला आता दोन दिवसावर परीक्षा आहे आणि कधी मी अभ्यास करायचा आणि कसा करायचा ते तुम्ही येऊन सांगा किंवा काय तुम्ही उपाय करू शकताय ते मला आत्ताच्या आत्ता सांगा मी फोन करते तुम्ही कधी फोन उचलत नाही कधी एंगेज आहे म्हणता कधी तो माणूस ॲवलेल नाही म्हणतात कसं कसं आम्ही ग्रे ग्राहकांनी करायचं तुमचा कुठलाही आम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स मिळत नाही दरवेळेला आपली उडवाउडवीची उत्तरं लाईट बील मात्र हवं तेवढं लावता का काय तर म्हणे तुमचा मीटरच बिघडलेला आहे तुम्ही असंच वापरता तुम्ही तेच वापरता अहो आम्ही ग्राहक आहे आम्ही तुमच्याकडे तक्रार कुणाकडे करायची हे तरी नक्की सांगत जा ना आम्हाला कधी म्हणता कोणी विजयकडे करा कोणी म्हणता कौस्तुभकडे करा कोणी म्हणतात तुमचा हा भाग नाही आहे तुम्ही काय कसब्यात जा कुठे कुठे हिंडायचं आम्ही कोथरूडला नक्की माझा जो एकलव्य कॉलेजचा जो भाग आहे त्याचं मेन सेक्श कुठे आहे मेन ऑफिस ते सांगा म्हणजे मी तिथे जाऊन खडतून अगदी लेखी तक्रार करते प्लीज कृपा करून मला ही सहाय्य करा माझं परीक्षेचं अभ्यासाचं सगळा खोळंबा होत आहे मला काहीही स करता येत नाही उकडसारखे आमचे जातात हे आम्ही नाही आता सहन करू शकत नाही तर मला ग्राहक मंचाकडे तुमची तक्रार करावी लागेल